हो मला खरोखरच बौद्धिक आव्हान देणारे पुस्तके वाचायला आवडतात नुकतंच मी भारतीय क्रिकेटपट्टूचे एम एस धोनीचे थिंक अँड विन लाईक धोनी हे पुस्तक वाचले आहे हे पुस्तक स्फूर्ती सहारे हिने संपादन केले आहे या पुस्तकात एम एस धोनीचे सहा टिप्स त्याने दिलेल्या आहे त्या टिप्समध्ये त्याने पुढे कसे जाणे स्वतःचा विचार कसा करणे आणि यश कसे मिळवणे याच्या आपल्याला या मार्गदर्शन केले आहे पहिलं म्हणजे शांत राहूनही आपण काम करू शकतो आपलं आपलं डोकं शांत ठेवून आपण सगळ्या गोष्टींचे निर्णय घेऊ शकतो कुठल्याही गोष्टीचा निश्चय करण्यासाठी उशीर करू नये आपल्या नि निर्णयावर ठाम रहावे व आपल्या पालकांना आपल्या स्वप्नांची कल्पना द्या जेणेकरून ते आपल्याला पुढे जाण्यास मदत करतील आणि आपल्याला दुसरं काम करण्यासाठी फोर्स करणार नाही हे ह्या पुस्तकात दिले असून या पुस्तकांवर मी मित्र व परिवाराशी चर्ता चर्चासुद्धा केली खास करून मी आमच्या विद्यापीठात या पुस्तकावर प्रेजेंटेशन दिले होते त्या पुस्तकांबद्दल मी सर्वाना सांगितले की हे पुस्तक मला का आवडले कसे आवडले कशासाठी आवडले कारण धोनीसारख्या क्रि खे खेळाडूमुळे आपण त्याचे सहा टिप्समुळे आपण त्याच्यासारखं पुढे जाऊ शकतो आणि ह्या पुस्तकामुळे माझ्या मित्रांनाही आत्मविश्वास निर्माण झाला त्यांनाही ते पुस्तक आवडले व त्यांनी ते वाचले